त्यांना खायला म्हटलं तर भरपूर काही खातात जसे पावसाळा असला किंवा हिवाळ्यामध्ये हिरवे पाले पालेभाज्या वगैरे किंवा हिरवं गवत चारा मिळतो पण जनरली त्यांना आपण जसं मग पशुपालनमध्ये म्हटलं तर ढेप झालं सारखी झालं हे जास्तीत जास्त खाद्य दिलं जातं त्यानंतर गहू राहतात कणकीचे गोळे खायला देतात त्याच्यामुळे त्यांनी व्हिटॅमिन आणि ते भरपूर काही ज्याच्यामुळे निरो जनावरसुद्धा पशुपालन करताना ते निरोगी राहतात त्यांना ह्या गोष्टी जास्तीत जास्त खायला देण्यात हरकत नाही जसं रासायनिक खतामुळे जे आलेला आहे ते न न देता ज्याचे साईड इफेक्ट आहे ते खायला न देता घरगुती आपलं जसं ज्वारीचा कडबार असतो कडबा निघतो तो कडबा किंवा तुरी काढतो त्यापासून जो कुटार बनतो तो खायला द्यायला पाहिजे तर हा बऱ्याचशा गोष्टीपासनं त्यांचं राहणीमान आणि त्यांचं प्रकृती हे निरोगी राहते